हां मी आमच्या घरात ना एक हे बिघडलं आहे बोर्ड बिघडलं आहे हां त्यामुळे मला ना ते बोर्ड बदलून हवेत नाही नाही ते एक ते एक दुसरं पण बोर्ड बदलायचं आहे मला हां म्हणजे दोन तीन बोर्डं बदलायचे आहेत मला कोटेशन पा पाहिजे की तुम्हाला किती खर्च येईल काय येईल काय पट्ट्या आणाव्या लागतील का किंवा बोर्ड आणावे लागतील का असं पाहिजे आहे मला सगळं माझ्या घ घरातले ना तर तरी चार पाच तरी बोर्डं बदलायचे आहेत म्हणजे एक बोर्ड बसवायची किंमत पाचशे रुपये आहे तुमची हां हां

हां हां हां हां असं आहे का हां मग मला काय काय म्हणालात नाही नाही तसं नाही मला म्हणायचं आहे हां पण तुम्ही कधी येणार मग बदलायला केव्हाचा अच्छा दोन चार दिवसांत तुम्हाला मी सांगेन म्हणजे तेव्हा तुम्ही फ्री असाल का आणखी एक हो हो आणखी एक माझं काम होतं तर जरा माझ्या फ्रीजचं जर ते कनेक्शन आहे ना ती दुसरीकडे करायचं आहे कारण काय माहिती आहे का फ्रीज तो माझा आता ब किचनमध्ये असं एकदम वाटेतच झाला आहे तो जरा मला बाजूला घेऊन तिथं एक हे करायचं आहे त्याचं वेगळं कनेक्शन करायचं आहे हां हां हां हो आहे आहे हां थ्री फेज हो आणखी एक काम होतं माझं की मग आमचं पंप ना कायम बंद पडतो तिथे जे मोठं म मेन कनेक्शन आहे ना ते बदलायचं आहे मेन कनेक्शन चालूच होत नाही म्हणजे तो स्टार्टर आहे ना स्टार्टरचा प्रॉब्लेम आहे स्टार्टरच बदलून टाकायचं आहे अच्छा मग तुम्ही बघा तुम्ही लवकर तुम्हाला ठेवताय हा पण मला नक्की काय ते सांगा की तुम्ही कधी येणार हो ठीक आहे हां ठीक आहे